शाश्वताता शाश्वतता देणाऱ्या कृती ही रोजच्या बागकामामध्ये मी कसा समावेश करते असं जर मी म्हटलं तर एकतर रोज म्हणजे आम्ही आमची बाग जी आहे ती तीन विभागांमध्ये विभागलेली आहे आणि आम्ही सिडनीमधून ऑस्ट्रेलियामधून एक यंत्र आणलेलं आहे तर त्या यंत्रायोगे आम्ही नळाला ते यंत्र बसवलं आहे आणि बाग तीन विभागात करून तीन प्रकारचे पाईप्स लावलेत आणि आम्ही तिथं ठिबकसंचन लावलेलं आहे त्यामुळे काय होतं की पाणी योग्य प्रमाणात झाडांना जातं खूप पाणी जात नाही आणि पावसाळा वगैरे असेल तर ते ठिबक सिंचनाचं बंद करता येतं मुख्य म्हणजे माझा वेळ वाचतो रोज पाणी घालण्यामधला नाही तर मॅनपॉवर वाया जाते कारण पाणी येतं फक्त सकाळी पाच ते सकाळी नव मग तेवढ्या वेळामध्ये तुम्ही व्यायाम करणार स्वयपाक करणार ब्रेकफास्ट करणार का बागेला पाणी घालणार त्यामुळे तर ह्या पोपच्या यंत्रामुळे आणि ठिबक सिंचनामुळे आम्हाला खूप सोप्पं झालं आहे आम्ही गावाला जरी गेलो तरी ते पोपचं यंत्र आतमधे आम्ही कॉर्पोरेशनच्या नळाला लावलेलं असल्यामुळे अख्ख्या बागेला अर्धा तास अर्धा तास आणि अर्धा तास असं ठिबक सिंचनानी पाणी उडतं त्यामुळे ही जी आहे ही एक शाश्वतता आलेली आहे की पाण्याचा आम्हाला चिंता नाही म्हणजे आम्ही जर का बाबा दोन महिने मुलीकडे सिडनीला गेलो किंवा दोन महिने आम्ही जर्मनीला हा माझ्या लेकाकडे गेलो तर बागेची विल्हेवाट लागणार आहे किंवा बागेची रया राहणार नाही असं होत नाही हे एक पहिलं झालं दुसरं म्हणजे आम्ही जे काही वाफे केलेले आहेत त्या वाफ्यांमध्ये आमच्या घरातील ओला कचरा जो असतो म्हंजे भाज्यांचे डेख फळांची सालं उरलेलं थोडंसं अन्न जे काही फार उरत नाही पण थोडंसं आणि बागेमधला जो सुका पालापाचोळा कचरा जो आहे अशोकाची झाडं आहे शंकासुराचं आहे आंब्याची दोन आहेत नारळाची आहेत नारळाच्या झाडाचं नाही करता येत पण बाकीच्या सगळ्या जास्वंदी आहेत मग कण्हेर आहे वगैरे वगैरे तगर आहे ही सगळी जी पानं आहेत ही पानं आम्ही कंपोस्टमध्ये ते त्याचा बदल करतो आणि मग ती आम्ही सगळा तो जो आहे ते ओरिजनल खत जे आहे ते खत आम्ही झाडांना घालतो त्यामुळे कसं होतं की आमच्या झाडांना शाश्वतता आहे की घरामधलंच खत येणार आहे आणि रासायनिक खत घातलं नाही जात आहे नॉर्मल खत घालतो आम्ही ह्या दोन गोष्टी ही बागकामामध्ये शाश्वतता येणारी आहे त्याच्या व्यतिरिक्त शाश्वतपणे ह्या सगळ्या झाडांवरती प्रेम करणं निगा राखणं त्यांच्याकडे बघणं त्यांच्यावर किडीचा आळ्यांचा प्रादुर्भाव झाला तर त्यांच्यावरती औषध मारणं किंवा ह्या प्रकारच्या गोष्टी आम्ही करतो धन्यवाद